आमच्या शाळेमध्ये अभ्यासाशिवाय खूप उपक्रम व्हायचे जस की चित्रकला नृत्य आणि सिंगिंग अशा प्रकारचे म्हणजे विविध पाककला अशा क्रीडा आणि स्पर्धा व्हायचे त्याच्यात विद्यार्थ्यांना बक्षीसंही मिळायचे यामध्ये मी भाग घेतलेला आहे तर मी एलिमेंट्री आणि इंटरमिजेट इंटरमिजेट या चित्रकलेच्या दोन्ही स्पर्धा ज्या होत्या त्याच्यात मला ए ग्रेड मिला मिळाला आहे मला चित्रकलेची खूप आवड आहे आणि ती मी आताही जपत आहे आणि त्या काळात आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा व्हायच्या कबड्डी खो खो या स्पर्धेतही मी भाग घेतला आहे आमच्या शाळेने त्याच्यामध्ये बक्षीस सुद्धा जिंकलेले आहे तर त्यामध्ये बक्षीसमध्ये ट्रॉफी किंवा पैशाच्या स्वरूपातही मिळाला आहे पण जेव्हा पैशाच्यापेक्षा आम्हाला ट्रॉफी जेव्हा मिळायची त्याचा आम्हाला खूप आनंद व्हायचा आणि आताही काही ट्रॉफी ज्या आहे त्या माझ्याकडे ठेवलेल्या आहेत ज्या मला चित्रकला स्पर्धेमध्ये मिळालेल्या आहे